जुने गाणे आणि नवीन गाण्यांमध्ये फरक आसा आहे की जुने गाण्यामध्ये जास्त टाईम होता पाच मिनटं आठ दहा मिनटं असे चालायचे ते गाणे पूर्ण एक गाणं एक गाणं संपायला दहा मिनिट नऊ मिनिट लागायचं पण नवीन गाणे तीन ते चार मिंटामध्ये संपतं नवीन गाण्यामध्ये जास्त दिंगडधांगडा असतो डी जे स डी जे गाणे जास्त असतात शां शांत गाणे नसतात आपण जुने गाणे तसे नव्हते जुने जास्तच शांत गाणे असायचे जे की कानाला ऐकायला शांतशांत वाटायचं कानाला त्यामुळे कुठलाही त्रास होत नव्हता पण आज आपण जुनेच गा नवीन गाणे जर ऐकायला गेलो तर त्यामुळे जास्त डी जे गाणे असतात काही शांत गाणे पण असतात ते पण छान असतात पण जे डी जे गाणे असतात ते चांगले नसतात त्यानी कानाला ऐकायला त्रास होतो जे की वृद्ध लोकांना जर गाणे ऐकायचे असत जसं की आपण लग्नात जातो लग्नामध्ये पण जास्त डी जे गाणेच लावले जातात आणि त्यामुळे लोकांना खूप त्रास होतो पण जुने गाणे असेल तर ते डी जे गाणे नसंल तर त्यामुळे लोकांना त्रास होत नाही ऐकायलाही शांत वाटतं मला शक्यतो नं जुने गाणे आवडतात कारण की जुने गाणे हे शांत असतात ते ऐकायला शांत वाटतं कुठलाही प्रकारचा त्रास होत नाही आणि कोणाला चाहे दुसऱ्यांना आपल्यामु आपण जर गाणे ऐकत असंल तर दुसऱ्यालाही त्रास देण्याचा प्रश्न येत नाही न त्यामुळे जुने गाणे चांगल्या चांगले असायचे नं आता नवीन गाणेही चांगले असतात पण काही प्रमाणावर त्याचा आवाज खूप जास्त असतो त्यामुळे इतर लोकांना त्याचा खूप जास्त त्रास होतो आणि आपल्याही कानाला ते ऐकायला नको वाटतं तं मला पण जुने जास्त गाणे आवडतात मी जास्त करून जुनेच गाणे ऐकत असते